आम्ही सर्वजण घरामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा करतो गुढीपाडव्याच्या सकाळी आम्ही आमच्या आम्ही जिथे राहतो तिथे आम्ही रॅली काढतो बाइक रॅली काढतो ज्या ज्याच्यामधे साधारणतः तीस ते चाळीस माणसं असतात आणि आम्ही ती बाइक रॅली आमच्या एरियामधून खालच्या एरियापर्यंत म्हणजे पी एम जी पी कॉलनीपासून ते साधारणतः म्हाडापर्यंत आम्ही जाऊन येतो त्याच्यानंतर आम्ही घडी घरी आल्यावरती गुढी उभारलेली जी असेल किंवा गुढी उभारतो आणि त्याची पारंपरिकरीतीने पूजा वगैरे करतो त्याच्यानंतर आम्ही प्रसाद म्हणून त्यादिवशी गोड जेवण सुद्धा असतं आणि साधारणतः आमचा हा पूर्ण दिवस जल्लोषातच जातो स संध्याकाळपर्यंत आम्ही त्या सणाच्याबद्दल एकदुसऱ्याला शुभेच्छा देत असतो आणि त्याच रात्री आम्ही पुन्हा सगळेजण एकत्र होऊन भेटून आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी झाल्या कुठे कुठे कोण गेले नाहीत त्याबद्दल आम्ही चर्चा वगैरे करतो असा हा आमचा पूर्ण गुढीपाडव्याचा दिन समाप्त होतो तरी